शाळेमध्ये काय होतं पाहिजे तेवढं शिक्षण दिलं जात नाही म्हणजे शाळेमध्ये जे शिकवलं जातं त कधी कधी काय होतं मुलांच्या ते लक्षात राहत नाही किंवा मग जे काही कोशन असेल तो सॉल्व होत नाही आणि दुसऱ्या दिवशी जर त्यांना काही होमवर्क दिलं असेल तर ते मुलांमध्ये कन्फ्युजन होतं जर आपण त्यांना ट्युशन लावून दिलं ट्युशनमध्ये काय असतं की आठ आठ दिवसाला त्यांची टेस्ट घेतली जाते त्यांना जे काही क्वोशन असेल तर तो सॉल केला जातो आणि प्रत्येक मुलाकडे हे बारीक आणि शिक्षक लोक लक्ष देत असतात तर त्याच्यामुळे काय होतं की ट्युशन हे मुलांना खूप गरजेचं आहे कारण आजच्या जग आजच्या ह्याच्यामध्ये ज्या धावपळीच्या जगामध्ये काय कसतात जास्तीत जास्त मुलांचं लक्ष हे मोबाईल टी वीमध्ये जास्तीत जास्त असतं आणि शाळेतले शिक्षक जे तेवढं त्यांना त्याच्यातून बाहेर काढू शकत नाही किंवा त्यांना तेवढं ते प्रोत्साहन किंवा मार्गदर्शन करू शकत नाही पाहिजे ते तेवढं तर करतातच शाळेतले शिक्षक त्यांच्यामध्ये काही हीच नाही आहे पण जर आपण ट्युशन लावलं तर ट्युशनचे शिक्षक पण त्यांना जास्तीत जास्त होमवर्क देत असतात त्यांचे प्रश्न सॉल करत असतात त्यांचा जे ताण असेल मानसिक ताण असेल तो त्यांना दूर केला जातो आणि त्याचप्रमाणे काही काही जे ट्यूशन क्लासेसमध्ये काय करतात मुलांना मं म्हणजे गेमद्वारे किंवा खेळण्याद्वारे शिकवले जाते आणि ते मुलांसाठी खूप चांगले आहेत म्हणून आणि वेगवेगळ्या ॲक्टिविटीसुद्धा केल्या जाते की जेणेकरून मुलांना ते अवघड अभ्यास करायला अवघड जात नाही अगदी सोपं जातं आणि ते त्यांचं ते शिक्षणामध्ये मन लागत असतं तर आणि प्रत्येक सबजेट जो असतो कुठला सबजेट त्यांना मॅत आहे किमिस्ट्री आहे फिजिक्स आहे यासारख्या सबजेट कठीण जातात पण वर्गामध्ये शिकवले तर जातातच पण जर ट्युशनमध्ये ह्या सगळ्या शिक्षण अजून त्यांना जास्तीत जास्त मिळालं तर ते कसे प्रॉब्लम त्यांचे दूर होतात त्यासाठी हे मला तर वाटते की खूप गरजेचं आहे त्यांच्यासाठी